माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या पाच तारखा बघायला गेल्या तर एक मे दोन हजार एक ज्यावेळी मी स्टेज परफॉर्मन्स केला होता एक नाटक केलं होतं आणि ज्याच्यामध्ये मी पोलिसाची भूमिका केली होती आणि मला पहिलं मिळालेलं बक्षीस दुसरी तारीख बघायला गेलं तर चौदा मे दोन हजार नऊ त्यावेळेला माझ्या दहावीचा निकाल लागला होता तिसरी तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार चौदा या दिवशी मी पहिल्यांदा स्वतःच्या कमाईने गाडी घेतली होती सेकंड हँड होती त्यानंतर सव्वीस एप्रिल दोन हजार सोळा ही माझ्या आयुष्यातली खूप टर्निंग पॉईंट असणारी तारीख आहे ह्या तारखेला मी गोव्याला पहिल्यांदा जॉबसाठी एकटाच गेलो होतो त्यानंतर बारा जून दोन हजार तेवीस ह्या तारखेला तर मी कधी विसरू शकत नाही कारण ही तारीख माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची आहे कारण या दिवशी माझं लग्न झालं आहे